जवळच्या गावात किंवा शहरात जाताना सुरक्षेचा प्रश्न असतोच ना रस्त्यावरून जाताना कधी रात्रीची वेळ असते कधी कधी आपण लवकर प्रवासाला सुरक्षित सुखरूप प्रवास व्हावा म्हणून लवकर निघतो पहाटेची वेळ असते कधी गाडीचा प्रॉब्लम होतो वाहन एखाद्या वेळेला बंदबीन पडतं मग अशा टायमाला रस्त्यामध्ये भर रस्त्यामध्ये त्याचं काय करावं अशा वेळेला खूप प्रॉब्लम होतात त्यामध्ये सुरक्षेचा प्रॉब्लमही होऊ शकतो नाही असं नाही आहे पण अशा वेळेला काही प्रिकॉशन्स काही स सावधगिरी बाळगली तर आपल्यावरती जी जो आपल्याव वरती जो काही इजा होण्याची किंवा आपल्याला काही धोका होण्याचा जो संभव असतो तो निघून जाऊ शकतो कधी गाडी कुठे रस्त्यामध्ये थांबवत असताना ते गाडी रस्त्यामध्ये न थांबवता एखाद्या हॉटेल विटेलच्या आजूबाजूला कुठेतरी थांबवावी जेणेकरून अशी जर वेळ प्रसंग असेल तर आपल्या मदतीला लोक धावून येऊ शकतात रस्त्यामध्ये जर का कधी अचानकमध्ये आजूबाजूला निर्मनुष्य रस्त्यावर कधी गाडी बिडी थांबवली तर शक्यतो गाडीमधल्या घ् गाडीमधल्या जर का लेडीज वगैरे कोणी असतील तर त्यांना सहसा गाडीच्या बाहेर न येण्याची सूचना द्याव्या गाडी लॉक करावी आपण कुठे बाहेर मॅकेनिक वगैरेला बघायला जात असलो तर त्यासाठी पूर्ण प्रिकॉशन घेऊन मगच जावं त्यांची व्यवस्थित सोय करून मग जावं असे जर का सुरक्षेचे जर काळजी घेतली तर कधी प्रवास करताना कुठल्या बाबतीमध्ये चिंता करण्याची गरज राहत नाही